हो माझ्या वडिलांनी घरासाठी लोन घेतलं होतं तेव्हा मी ही प्रोसेस पाहिली होती तेव्हा माझ्या वडिलांचे नोकरीचे डिटेल्स घेतलेले जसं की सॅलरीज सॅलरीच्या स्लिप्स घेतलेल्या वडिलांचे सीबेल्स स्कोर्स घेतलेले बँक डिटेल्स घेतलेले रहिवासी दाखला कागदपत्र स्स तिथे जॉईन केलेले तेव्हा अशी वेळ आलेली की आमचं जमिनीचे पेपर्ससुद्धा आम्ही गहाण ठेवले होते आणि ह्या सगळ्या प्रोसेस मी माझ्या डोळ्यांनी बघितलेला आणि हे सर्व झाल्यानंतर वन मन्थ वन मन्थ झालं आणि आमचं लोन पास झालं होता आणि तेव्हाच लोन पास झालं आणि माझ्या वडिलांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले अशा प्रकारे लोणचं प्रोसेस मी पाहिले होते